राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विकास याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की ऑनलाईन शिक्षण हे फार महत्वाचे आहे म मागील दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण पद्धतीही होती कारण कोरोनामुळे शाळा ह्या बंद होत्या तरीही मुलांची दोन वर्षे वाया गेली नाहीत आपल्या शिक्षण क्षेत्राने फार प्रगती केली आणि मुलं घरूनच शाळा करू लागली मुलांचे जर दोन वर्ष वाया गेले असते तर हे सर्वांसाठी नुकसानकारक होते पण ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे प्रत्येकाची ती दोन वर्षं वाचवता आले